यवतमाळ जिल्ह्यात तसं हिंदू मुस्लिम सर्वच प्रकारची लोकं राहतात आणि ते आपापले सण आणि जी आपली संस्कृती आहे ती जपण्याचा प्रयत्न करतात आणि एक दुसऱ्यांच्या सणामध्ये समारंभामध्ये सामील होतात होळी दिवाळी दसरा नवरात्री चांगल्या प्रकारे इथे साजरी केली जाते आणि सामुदायिक प्रथा म्हटल्या तर आहेत अजूनही थोडेसे हुंडा वगैरे घेणे चालतात बालविवाहाचं प्रमाण तसं जवळजवळ भरपूरच कमी आहे तरी अजून इकडे आदिवासी भाग जो आहे काही त्या ठिकाणी अजूनही बालविवाह होतात तर अशा ज्या प्रथा आहेत त्या थोड्याशा समाजाला मारक आहेत पण चांगल्या प्रथा पण भरपूर आहेत